स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर एक चित्रपट काढावा अशी कल्पना स्वर्गीय सुधीर फडके यांच्या मनामध्ये आली आणि मग त्यावेळी त्यांचे दोन सहकारी ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ती कल्पना उचलून धरली आणि मग त्या चित्रपटाच्या दुस दृष्टीनं पावलं पडायला सुरुवात झाली मग वेगवेगळ्या मंडळांना भेटी देणं चित्रपटासाठी निर्माते म्हणून सर्वसामान्य लोक असं ठरलेलं असल्यामुळे मग वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठकी घेणं असं सुरू झालं मला आठवतं लाल महालामध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये पुण्यातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याना बोलवलं होतं आणि सावरकरांचं चित्रपट असल्यामुळे त्याची सुरुवात स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयोस्तुते या पोवाड्याच्या रचनेनं करावी असं ठरलेलं होतं म्हणजे त्यातला पहिला जो भाग आहे तो गण म्हणून सादर करायचं असं ठरलं होतं आणि ते गीत अत्यंत प्रभावी होतं मला ते गाणं गायचं होतं आणि मी गायला सुरवात केली माझं पहिलं कडवं झालं पहिलं कडवं त्या कडव्यामध्ये काही ठिकाणी कोरस आहे ज्याला झील ही म्हणतात तसं ती कोरस द्यावा लागतो तर ते कोरस देत असताना दुसऱ्या ओळीमध्ये तो कोरोस होता आणि तो कोरोस मला लक्षात आलं की माझं नेहमीचा आवाज नाही आहे कुठला तरी आवाज वेगळा आहे मग मी थोडंसं तसंच पुढचंही कडवं सुरू केलं आणि पुढच्या कडव्याला देखील मला जेवढी लक्षात आलं की माझ्या कोरसमधल्या माणसांपेक्षा एक वेगळा आवाज मला कोरस म्हणून येतो आहे त्यावेळी मी थोडं न राहून मागे वळून पाहिलं मागे वळून पाहिलं तर स्वरतीर्थ बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे वरच्या टिपेला माझ्याबरोबर गात होते त्यामुळे मी काळी चारच्या स्वरामध्ये ते गात होतो आणि ते अगदी वरच्या टिपेला एकदम छान असं निवांत बसून गात होते म्हणजे माझ्या अंगावर असा सरसरून काटा आला की बास हा माझा भाग्याचा दिवस म्हणजे याच्यापेक्षा काही वेगळा असूच शकत नाही प्रत्यक्ष माझ्याबरोबर बाबूजी गात आहेत यासारखा क्षण अनुभवला मी स्वतःला धन्य समजलो खरं तर त्याचं कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते सावरकरांची ते रचना असल्यामुळे बाबूजींना सावरकरांच्याविषयी अतीव प्रेम होतं आणि त्या प्रेमापाई ते मला कोरस देत होते पण माझ्या दृष्टीने तो कोरस मला मिळणं हे भाग्याचं होतं त्यामुळे अत्यंत संस्मरणीय असा माझा तो दिवस आहे म्हणजे तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही